भारताच्या वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक आदानप्रदानात आणि संवादात मराठी भाषा जी आहे ही खूप महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावते आहे कारण वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते आहे त्यामुळे मराठी भाषेमधूनच संवाद साधला जातो आदानप्रदान केल्या जाते सांस्कृतिक कार्यक्रम देखील आ मराठी भाषेतून होत असतात मराठी भाषेचा वापर जो आहे तो सांस्कृतिक सामुदायिक कार्यांमध्ये केला जातो त्या व्यतिरिक्त जे कार्यालयीन काम असते त्यामध्ये देखील मराठी भाषेचा वापर केला जातो लोकांमधील आपसात देवाणघेवाण करण्यामध्ये किंवा बोलचाली करण्यामध्ये मराठी भाषेचा वापर होत असते त्यामुळे मराठी भाषेतून जी आहे बरंच काही लोकांमध्ये संवाद साधायला खूप सोपं जाते यामुळे मराठी भाषा ही खूप महत्त्वाची कामगिरी बजावते आहे आणि मराठी भाषेव्यतिरिक्तही भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात त्यामध्ये मराठी भाषा ही खूप महत्त्वाची भाषा आहे असं मला वाटते